हां बोला

हो हो म्हटलं तर म्हणजे तुम्हाला कसली टेन्शन आहे हो पण मुलांचं टेन्शन आहे किंवा बाहेर का फॅमिलीचं टेन्शन आहे किंवा मिस्टरांचं टेन्शन आहे किंवा अजून काही तुमची तब्येतीबद्दल तुम्हाला टेन्शन आहे कसलं टेन्शन आहे तुम्हाला अच्छा कसं आहे माहिती आहे का ताई तुम्ही टेन्शन नका घेत जाऊ य घरामध्ये जी मेन स्त्री असते म्हणजे आता जसं तुम्ही आहात तुम्ही घरामध्ये बाहेर जाताना किंवा घरात आपण काही स्वयंपाक करतो किंवा काही करतो तर आपण जे विचार करतो ना तेच माहिती आहे का जेवणामध्ये उतरते आपण जर चांगले विचार केले आपण जर मुलांसोबत एक मैत्रीण म्हणून राहिले किंवा तुम्ही जर तुमच्या मुलांना खूप जास्त धाकात ठेवत असाल रिट्रीक्शन लावत असाल तर तुमची मुलं तुम्हाला घाबरून काहीच सांगत नाही किंवा बाहेरच्यांचा काहीही प्रॉब्लेम झाला तरी ते तुम्हाला सांगणार नाही अन् तुम्ही काय करा माहिती का रोज संध्याकाळी त्यांच्याजवळ बसायचं त्यांना विचारायचं की तुम्हाला काय करायचं आहे जीवनात किंवा तुम्ही काय करू शकता किंवा तुम्हाला अभ्यासात काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला मित्रांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का तुमचे मित्र चांगले आहेत का या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही विचारपूस केली तर तुमची मुलं तुमच्यासोबत व्यवस्थित वागतील तुम्हाला नीट ट्रीट करतील आणि तुम्ही एक आई म्हणून नाही तर त्यांच्यासोबत एक मैत्रीण म्हणून वागा तर तुम्ही त्यांच्यासोबत एक मैत्रीण म्हणून वागाल तरंच तुमचा फायदा आहे त्यामध्ये आणि टेन्शन माहिती आहे का कुठल्याही गोष्टीचं कधीच टेन्शन घ्यायचं नसते तुम्ही तेच ते तेच ते विचार करून तुमचीसुद्धा तब्येत सर्व खराब करून घ्याल आणि तुमच्या मुलांकडे सुद्धा तुमचं लक्ष लागणार नाही हां आणि कसं जी घरातली मेन स्त्री असते म्हणजे जसं आई तीच जर फ्री असेल किंवा चांगलं वातावरण असेल घरामध्ये तरंच मुलंसुद्धा चांगल्या वातावरणात वाढू शकतात घरामध्ये तेच ते तेच ते किंवा तुमचे आणि तुमच्या मिस्टरांचे वाद होत असतील तर ते मुलांसमोर नाही क्रिएट करायचे कारण त्यांच्यावरसुद्धा तेच संस्कार पडतात आणि राहिला प्रश्न तुम्हाला टेन्शन वगैरे येतं तर टेन्शन नही घ्यायचं तुम्ही जर जॉब करत असाल तर जॉबमध्ये लक्ष घाला किंवा तुम्ही घरी असाल हाऊस वाईफ असाल तर तुम्ही घरात टी व्ही वगैरे बघत जा सिरियल्स बघत जा पण पॉजिटिववाल्या ज्या पॉजिटिव आहे ज्या भांडतात किंवा ती स्त्री बघा एक सिरियल आहे दोन तीन सिरियल त्या खूप निगेटिव आहेत त्या अशा सिरियल नाही बघायच्या देवाच्या सिरियल बघायच्या किंवा देवाचं करत राहायचं कारण की आपण चालेल मग तुम्ही आजून काही प्रॉब्लम असेल तर तुम्ही शेयर करू शकता मला हो चालेल काही प्रॉब्लेम असेल तर फोन करा हो